मी एश टीत प्रवास करताना माझे पॅन कार्ड हरवले पैसे काढताना तिकट देताना खाली पडलं मला सापडलं नाही तर मला दुसरं पॅन कार्ड काढायचं दादा नमस्कार मला माझं नाव मीनाक्सी आहे तर मला दुसरं प्रमाणपत्र काढायचं आहे तर त्याला काय लागते काय काय डॉक्युमेंट लागतात ते मला सांगा मी तुम्हाला उद्या पाठवून देते आणि माझी डॉक्युमेंट तयार करून तुम्हाला देते तर मला पॅन कार्ड दुसरं करून द्याल अशी माझी विनंती आहे साहेब